महामंडळाची गुणवत्ता तर चांगलीच आहे आणि त्या महामंडळानी आपण भारतामध्ये कुठेही प्रवास करू शकतो कारण की ते योग्य आणि आपल्या प्रवास करण्यासाठी योग्यरीत्या सुलभ आणि सुरक्षित राहतात कारण की त्यांच्यावर सगळे बंधन असतात प्रायव्हेटमध्ये जर आपण केलं तर त्याच्यावर कुठलं बंधन राहत नाही पण यांच्यावर बंधन असतात त्यामुळे एक लिमिट राहातं की किती पॅसेंजर न्यायचे तेवढे जास्त नेत नाही तर या सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून असतात त्यामुळे ते आणि त्याचं भाडे पण या शासनाच्या हिशोबानी जे योग्य असतं ते आकारलेलं राहतात त्यामुळे महामंडळाने आपल्याला भारतामध्ये कुठेही प्रवास करण्यासाठी चांगलं आणि योग्यरीत्या सुरक्षित राहते